मोबाईलच्या युटुबवर आणि टीव्हीवर मी रुचिरा बघते अन्नपूर्णा बघते त्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात त्या घरून घरी करून पण पाहते मी आणि त्यात जे बनवलेले आहे अन्नपदार्थ ते सर्वांना खूप आवडतात वेगवेगळ्या रेसिपीज असल्यामुळे त्यांची चव पण वेगवेगळी असते त्यामुळे मला खूप आवडते